राज्यातील प्रमुख बँकिंग किंवा करिअलच्या संधी उपलब्ध आहे जसं बँकिंग मॅनेजर आणि पुणेमध्ये नोकरीच्या क्षेत्र जास्त आहे आणि त्यांचे सॅलरीपण जास्त आहे हा महाराष्ट्राचा जास्त उपलब्ध क्षेत्र आहे